हो लहान मुलांना व्यायामाची सवय लावणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे लहान मुलांना व्यायाम करण्याची सवय लावणे आवश्यक आहे हे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक रोगासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे व्यायाम केल्याने शरीराचे हाडे मजबूत होतात आणि रोग प्रतिकारकशक्ती वाढते आणि त्या त्यांना अनेक आजारापासून मुक्तता मिळते व्यायाम केल्याने मुलांचे शरीर आणि हाडे हे मजबूत होतात आणि त्यांचे स्नायू विकसित होतात तसेच चरबी कमी होते स्मरणशक्ती आणि लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते व्यायाम केलेले मुलाचे मुलांचे रोग प्रतिकारशक्ती ही दुगतिनं वाढत असते आणि त्यांना स्मरणशक्ती ही विकसित होते स्मरणशक्ती आणि लक्षकेंद्रित करण्याची क्षमता वाढते त्यांना तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत मिळते आणि लहान मुलांनां जर लहानपणापासून ही सवय लावली तर त्यांना म्हातारपणी आजारमुक्त जास्त पण जास्त नाही पण कमी प्रमाणात त्यांना आजार होण्याची शक्यता राहते आणि लहान मुलांना तर आपण व्यायाम शिक शिकवणे किंवा खेळणे हे जर रा सवयी लावल्या जातात त्यांना त्यांच्याच आजारापासून जे मुक्तता मिळत नाही हे गरजेचे असते त्यांना हे सवय लावणे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे आपण लहान मुलांना हे सवय लावलीच पाहिजे